हेलो हेलो अरे तुला माहीत आहे ना साईमंदिरात जायचं आहे ना आपल्यास

हा तू तयार होशील बरोबर टाइमवर रैजो तयार अरे हो ना तिलाही बोलवतो हो ना तिलाही सांगून ठेवतो आणि म्हणतो काय डोमळाली तयार करशील म्हणून येत नाही नाहीच तो वेळेवर काही नाही दोनशे तीनशे रुपये घेऊन येजो तिथं चौपाटी आहे मस्त वाली तिथेच काहीतरी खाऊ बढियाँ सगळे जण मिळून आणि सकाळी निघू पाहू टाइम सांगतोच मी करतोच मॅसेज हा काही नाही बे मग टाइम वेळेवर निघतो मग हो खूप मस्त आहे बढियाँ आहे हो ना बढियाँ आहे ना टेम्पल हा हो का मी तर गेली आहे खूपदा गेली आहे अरे बढियाँ टेंपल आहे अरे गार्डन वार्डन सब कुछ सब आहे आहे ना मस्त आहे हो हो सगळं नाही नवे सगळे रेडी आहे ना फक्त टाइम मॅसेजवर टाकून देईन सगळ्यांना मग जमलं मग झालं राहतेस काय आपणच जायचं राहायचं मग तिकडं हो नाही न बे शी चांगली चांगली बोल न शुभ शुभ बोल ना कायको ऐसी बोल रही तू हो ना काही भी मग यायचं आहे मग सगळ्याला मी करतोच मॅसेज हा हो ठीक आहे